आम्ही कृषी क्षेत्रामध्ये असे विविध बदल बघत आहोत जसे की रासायनिक खते पहिले कसं ज जैविक जे शेणखत होते तेच वापरत असते आता रासायनिक खते ज ज खतांचे असे विविध प्रकार जसे फवारा करण्यासाठी जे औषध असते ते विविध प्रकारची टेक्नॉलॉजीनुसार आता बदल बदलत चालले आहे आणि ते म्हणजे लवकर तुरंत परिणाम होत आहे आणि शेतीमध्ये जास्त प्रॉपिट पण मिळत आहे स्टेम क्षेत्र मजे म्हणजे अशा प्रकारे की जे ज्यामध्ये त्यांना स ज्या मुलाला सगळं माहिती आहे ते शेतीबद्दल कशा प्रका प्रकारे ते वापर करायचा ते शेतकऱ्यांना सांगून पुरेपूर त्याचा फायदा शेतीमध्ये घेऊ शकतो आणि बाकीच्या जे घराशेजारी आहे त्यांना पण त्याचा लाभ मिळवून देऊ शकतो